भारताची जी वाहतूक व्यवस्था आहे ती अनेक टप्प्यांमध्ये डिवाइड केली आहे म्हणजे रस्ते रेल्वे हवाई मार्ग जल मार्ग त्याच्यामध्ये जे रस्तेमध्ये आहे रस्ते वगैरे आहे त्यामध्ये सिक्स्टी थ्री लॅक किलोमीटरचे रस्ते आपल्या भारतामध्ये आहे आणि ते जगामध्ये सेकंड रँकमध्ये येतो तो आपला भारत जो आहे तो सेकंड रँकमध्ये येतो आणि जो रेल्वेमध्ये आपण जो प्रवास करतो त्याच्यामध्ये मोठी रेल्वे असते ती सगळ्या प्रवाशांना सेवा उपलब्ध करू देते आणि नंतर जे हवाई मार्ग आहे जो सुद्धा खूप प्रमाणात वाढत आहे आणि कारण अनेक शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे केले जात आहेत आणि जे जल मार्ग आहे ह्याचा वापर आपण खूप कमी करतो आहे पण याच्यामध्येसुद्धा आपण फ्युचरमध्ये खूप वाढ होणार आहे आणि ह्याच्यामध्ये जी आपलं आव्हाने म्हणजे सहन करायला लागतात म्हणजे गर्दी प्रदूषण म्हणजे मोठ्या शहरांमध्ये वाहतूक वायुप्रदूषण आवाज हे मुख्य या ट्रान्सपोर्टिंगचं आणि वाहतुकीचं कारण आहे त्यानंतर इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता अनेक ठिकाणी रस्ते पूल इतर सुविधा म्हणजे पूल वगैरे म्हणजे असे कमी पडतात रस्ते अरुंद व असतात त्यामुळे गाड्यांना पासिंग नसेल जागा नसते आता सुरक्षा म्हणजे असं काय की रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली आहे ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष देणे म्हणजे आवश्यक आहे कारण का खूप ॲक्सिडेंट वगैरे होतात त्यामुळे आपल्याला लक्ष दिले पाहिजे त्यांना आपल्याला स्मार्ट तंत्रज्ञान यूज करायला पाहिजे आहेत आणि नंतर जे आहे ती कोणत्या संधी उपलब्ध आपण स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन जे आहे त्यांचा त्यांचा वापर करून आपण अनेक व्यवस्थित सुधारणा करू शकतो त्यानंतर आपण हरित वाहतूक म्हणजे इलेक्ट्रिक जे बाईक्स वगैरे आहेत त्यांचा वापर करून आपण प्रदूषण कमी करू शकते आणि त्यानंतर जल मार्गाचा वापर आपण वाढवू शकतो यामुळे आपलं खर्च देखील कमी आणि ट्रॅफिक वगैरे जास्त काही होणार शक्यता होणार नाही आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रीय धोरण केंद्र सरकारच्या धोरणामुळे वाहतूक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ शकते त्यामुळे आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे